कदाचितच हे सहाजिक आहे जी जर कोणी बाईक चालवताना सु सुरक्षिततेचा जर त्याने महत्त्व दिल नाही तर त्याचा अपघात होऊ शकतो आणि त्यानं जागेतच असं जाऊ शकतो तर बाईक चालवताना खूप ज खूप साऱ्या सुरक्षित दृष्टीच्या आपल्याला महत्त्व बघावं लागते त्यांची काळजी घ्यावं लागते त्याचे खूप सारे काहीतरी आपल्याला बरोबर लक्ष देऊन गाडी चालवावी लागते इकडं बरं मिररमध्ये सा मागे गाड्या बघावं लागतं बिनकामाचे हॉर्न नसतात मारायचं आपल्याला आपण आपलं सीध सरळ आणि साधं गाडी चालवायचे कसं हे ओवर स्पीडींग नाही करायची क कला कट नाही मारायची तर तसं खूप साऱ्या आहेत आणि जर आपल्यासोबत आपण आपल्याला जर खूप सारे आपल्याला आहे लायसन्स भेटलेला असेल तर आपण लायसन्स गाडीचे लायसन्स त्याचे इन्शुरन्स कागदपत्रे आणि आपले आधार कार्ड पॅन कार्डवगैरे हे आपण सगळं सोबत ठेवू शकतो कारण की जेव्हा आपल्या क आपल्याला ते कधीपण लक्षात शकत आपण ते काही सांगता येणार नाही आणि आपल्यासोबत हमेशा हेल्मेट रहायला पाहिजे गाडी आपण असताना कारण की ते खूप खूप कॅपॅसिटी चांगली होऊ शकते आपल्या ॲक्सिडेंट हो तर ते आपल्याला धोका पोहचू शकते तर हेल्मेट असताना आपण वाचू शकता आणि प्रेफरेबली खूप जणानी जसं तोंडावर मास्क वापरलं पाहिजे प्रवासामध्ये प्रवासामध्ये